महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर म्हणून एक देव मंदिर आहे शंकराचं जे खूप प्रसिद्ध आहे त्याच्यात नाशिकमध्ये नाशिकला आमची छोटी काशी म्हटलं जातं इथेही बरीच मंदिरं आहेत जी प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर मी कोकणात राहते तिथे एक ग्रामदेवता किंवा ग्रामीण ग्रामण देवता ज्या असतात त्या प्रत्येक गावागावात प्रसिद्ध असतात त्याच्यानंतर माझ्या इथे वेताळ म्हणू वेतोबा म्हणून एक देवस्थान आहे जे वेंगुर्ल्यात आहे जे खूप प्रसिद्ध आहे नवसाला पावणारं देवस्थान असं तिथे म्हटलेलं आहे त्यानंतर घोडेमुख म्हणून एक देवस्थान आहे जे प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर आमच्या इथे बांदेश्वर मंदिर म्हणजे माझं ग्रामदैवत जे आहे ते ही खूप प्रसिद्ध आहे त्याच्यानं आमच्या यांच्यात कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे प्रसिद्ध आहे तुळजापूरची भवानी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर सप्तशृंगी नाशिक प्रसिद्ध आहे अशी बरीच मंदिरं आहेत जे प्रसिद्ध आहे